हॅलो कोमल मी तुम्ही जो जॉब इंटरव्ह्यूसाठी डाटा पाठवला होता तिथून बोलत आहे मी ठर हां तर तुम्ही जे तुमचा डाटा पा बायोडाटा पाठवला होता त्याच्यात आम्ही रेकमेंड केलं होतं की ग्रॅज्युएशन पाहिजे तुम्ही बारावीतच आहे आणि एक्सपीरिअन्स काहीच नाही आहे

पण तेच आम्ही मागितलेलं आहे ना

आणि आम्ही याच्यात सरळ रेकमेंड केलं होतं की तुमचा ग्रॅज्युएशन कंप्लिट पाहिजे होता आणि एक्सपीरीअन्स पाहिजे होता तरी पण तुम्ही जे दिलेलं आहे आणि सांगत आहे त्याच्याबद्दल आम्ही मी माझ्या सिनियरांसोबत बोलून सरांना सांगते

तर बरं ठीक आहे ना मी मी माझ्या सिनियरांसोबत बोलते सरांना सांगते आणि तुम्हाला कळवते